मोबाईलच्या वापरामुळे आज जगावर तर खूप मोठंं संकट आलेलंच आहे पण एकी एकीकडे पाहता मोबाईल हा खूप चांगलासुद्धा आहे त्याचे चांगलेसुद्धा परिणाम आहेत की जसं आपण एकमेकांशी हवं तेव्हा बोलू शकतो किंवा जे आपल्याला गोष्ट नॉलेज घ्यायची आहे किंवा कुठली गोष्ट आपल्याला सर्च करायची आहे तर ते आपण मोबाईलवर पाहू शकतो पन मोबाईलची काही हानिकारक गोष्टीसुद्धा आहेत की जसं आजकाल जे मोबाईलमध्ये गेम वगैरे आपल्याला उपलब्ध आहेत जे आपण इंस्टॉल वगैरे करतो त्यामुळे हे जे उद्योग आहेत छोटे मोठे याच्यावर खूपच मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो आहे जसं की आजकाल मोबाईलमध्ये आपल्याला खूप गेम उपलब्ध करून दिल्या जातात जसं की कॅरम वगैरे झाला किंवा क्रिकेट वगैरे हासुद्धा गेम आपल्याला मोबाईलवर अव्हेलेबल आहे चेस वगैरे सुद्धा म्हणजे सगळेच गेम हे आपल्याला मोबाईलवर उपलब्ध आहेत त्यामुळे आजकालचे जे लोकं आहेत पूर्वीच्या काळात असं होतं की मोबाईलवर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नसल्यामुळे आपण पर्सनली दुकानात वगैरे जाऊन हे जे गेमचे सामान वगैरे मिळायचे हे आपण विकत घ्यायचो आणि लहान मुलासाठी आणि हे बाहेर ग्राउंडमध्ये वगैरे क्रिकेट वगैरे खेळायला जायचे बॅट वगैरे बॉल घेऊन किंवा जे हे कॅरम वगैरे हे घरी बसून आपण सामान आणून खेळले जात होतो पण आता मोबाईलमुळे ह्या गोष्टी बंद झालेल्या आहेत कारण मोबाईलमध्येच ह्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यामुळे या गोष्टी घेण्यासाठी आपण आता दुकानामध्ये जात नाही किंवा हे जे सामान वगैरे आहे आपण हे विकत घेत नाही त्यामुळे ह्या उद्योगावर खूप मोठं संकट आलेलं आहे त्याचा वाईट परिणाम या उद्योगांवर आपल्याला दिसून येत आहे आजकालचे मुलं मोबाईलचा वापर जास्त करतात त्यामुळे खेळ वगैरे खेळणं बाहेर गेम वगैरे खेळणं हे त्यांचं पूर्णच बंद झालेलं आहे आणि त्यांना कधी खेळावं वाटलं तर त्यांना सहजच मोबाईलवर ह्या हे जे गेम आहे हे उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरच ते हे गेम वगैरे खेळतात त्यामुळे हे जे कंपन्या आहे जे गेमिंगचे जे प्रोडक्ट वगैरे बनवतात यांच्यावरून खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि यामुळे आजकालच्या मुलांवरसुद्धा खूप वाईट परिणाम होत आहे कारण घरीच बसल्या बसल्या मोबाईलवर ते गेम वगैरे खेळतात त्यामुळे त्यांची जी हेल्थ आहे याच्यावरसुद्धा खूप मोठे परिणाम त्यांना दिसून येतात